माझं एक छायाचित्रण प्रोजेक्ट आहे आणि त्याचसाठी योग्य कॅमेरा मी ऑनलाईन शोधला तो कॅमेरा मला एका वेबसाईटवर सापडला जिथे खरेदीवर प्रोमो कोड वापरून सवलत मिळत होती मी त्या वेबसाईटवर गेलो कॅमेरा माझ्या शॉपिंग कार्टमध्ये ॲड केला आणि नंतर ह्यावं प्रेमो प्रोमो कोड हा पर्याय मला दिसला तिथे मी माझा हा प्रोमो कोड टाईप केला आणि ॲप्लाय बटनवर क्लिक केलं लगेच माझ्या बिलामझे डिस्काउंट लागू झालं नंतर मी माझे डिलेव्हरी डेटेल्स आणि पेमेंट ऑप्शन्स भरून ऑर्डर कन्फर्म केली अशा प्रकारे मी प्रोमो कोड यशस्वीरित्या टाईप करून कॅमेरा खरेदी केला